हॅलो इंटरनॅशनल स्कूल मला जरा ॲडमिशनच्या प्रोसिजरबद्दल विचारायचं होतं मी आता जस्ट ॲडमिशनबद्दल यावर्षीच माझी इकडं बदली झाली आहे सिटीमध्ये तर मला जरा विचारायचं होतं तर एक किंडर जाईनमध्ये हे करायचं होतं एक ॲडमिशन आणि एक सेकंड दुसरीमध्ये करायचं होतं

ओके ओके

हो हो चालेल

आपलं ऑफिसचं साधारण कितीचं टाइम कसा आहे

ओके आपलं इथं बस आहे ना आपल्याकडनं प्रोव्हाइड होते की आम्हाला येऊन शोधावं लागेल

हो ते ड्रेस हे आहे का बाहेरून हे करावं लागेल

ओके ओके ओके मग ते ॲडमिशनची शेवट लास्ट कधी आहे डेट

ओके ओके नाही आपली शाळा कधीपासून सुरु होत आहे साधारण ओके ओके ओके ठीक आहे

ठीक आहे ठीक आहे मी ऑफिसमध्ये मग लवकरात लवकर ॲडमिशनचे हे करतो ठीक आहे सर थँक्यू